हॅलो कृष्णा रेस्टॉरंट मी सिद्धार्थ बोलतोय मी आत्ता मगाशी तुम्हाला एक जेवणाची ऑर्डर दिलेली आहे ज्याच्यामध्ये माझे एक चिकन फ्राईड राईस आणि एक चिकन बिर्याणी होती तुमच्याकडे पेयामध्ये काय काय उपलब्ध आहे तर त्यामध्ये मला एक कोक दोन फ्रेश लाईम ज्यूस आणि एक ताकसुद्धा माझ्या ऑर्डरमध्ये ॲड करून तुम्ही पाठवा